हां रमेश अरे तुझी तब्येत फारच बारीक झालेली दिसते आहे चेहरा का असा ओढवलाय अरे तु तुझ्याशी बोलते पण राग मनू नकोस हा अलीकडे माझ्या कानावर आले तू धूम्रपान स्मोकिंग फार करतोस बघ अरे तुझं आता वय जेमतेम पस्तीस घरात तरुण बायको आहे एक छोटा मुलगा आहे म्हातारे आईवडील आहेत अरे हे व्यसनं खरंच मनुष्याला चांगली नाही आहेत ती कारण या व्यसनामुळे आपलं शरीर सगळं पोखरलं जातं दारू काय सिगरेट काय गुटखा वगैरे सारखी ती साधनं असतात ती आपल्याला तात्पुरती अशीच हे देतात फ्रेशनेस देतात पण नंतर त्याचे दुष्परिणाम शरीरावर आपलं शरीर निरोगी चांगलं राहत असेल तर आपण आरोग्य आपलं आयुष्य आपण चांगलं जगू शकतो इतरांना मदत करू शकतो पण असं व्यसनांमुळे काय होतं सांग सगळं आपल्या जीवनातला आनंद जातो शरीर पोखरून निघतं तुझ्यावर आता या कुटुंबाची जबाबदारी आहे तर तू तुझ्या मनाचा निग्रह होत नसा नसेल तर मी तुला मदत करते तर तू हे व्यसन सोडून टाक जितक्या लवकर सोडशील तेवढं बरं होईल ज्या मित्रांमुळे किंवा ज्या व्यक्तींमुळे तुला ही तलफ निर्माण होते त्यांच्यापासून जरा तू दूर राहण्याचा प्रयत्न कर कुठलेतरी चांगले असे निरोगी छंद तू जोपास निसर्गाच्या जवळ राहा संगीत पुस्तकवाचन चांगल्या कलेचा आस्वाद घेत राहा आपल्या लहान मुलांबरोबर वेळ घालव आईवडिलांची सेवा कर त्यामुळे तुझं मन प्रसन्न राहील आणि आपल्या शहरात देखील हे मुक्तांगण नावाची संस्था आहे बघ ज्यांना अशी दारूची सिगरेटची व्यसनं असतात त्यांना ते समूपदेशन करतात आणि त्यांचं महिनाभर राहिलं तरी चालतं तर तिकडे ते स् हे करतात आणि आप आपल्यासारखीच ज्यांना व्यसनं आहेत ती व्यक्ती तिकडे असतात आणि त्यांच्यामुळे योग थेरेपीमुळे त्या चांगला आहार घेऊन व्यायाम करून बागकाम असे छंद जोपासून या व्यसनांपासून आपण दूर जाऊ शकत असतो जेव्हा आपलं शरीर आरोग्य चांगलं असतं तेव्हा आपण जीवनाचा आनंद भरभरून घेऊ शकतो इतरांना पण देऊ शकतो तुझ्यावर तर कुटुंबाची जबाबदारी आहे त्यामुळे तू लवकरात लवकर मनाचा निग्रह कर आणि या व्यस व्यसन सोडण्याचा प्रयत्न कर काही अडचणी आल्या मी तुझ्या बरोबर आहे मी तुला अगदी जरूर मदत करीन हां पण माझं ऐक भेट आणि मला काय असेल ते विचार